आम्ही सकाळीच धावायला जातो सकाळी हा एक चांगला आपल्याला सूर्यकिरणामुळे आपल्याला चांगला शरीराला आहार देतो तर किरण आपल्याला हे आपल्याला चांगल्या शरीराला आपल्याला छान पोष पोषक बनवतात आपल्याला धाव आपण धावत असतो तर आपल्या शरीरातून आपल्याला घाम घाम निघत आहे तर आपल्याला आपल्या शरीराचं वजन सुद्धा कमी होते धावल्याने सं संध्याकाळी धावल्याने आपल्याला म्हणजे जेवणाचं थोडं इफेक्ट पडला जातो शरीर आपण आपण जर चाललो तर तेच आपल्याला जेवण कमी के जेवणाचं कमी वगैरे केले जाते आपल्याला संध्याकाळी आपण धावू नाही शकत सक संध्याकाळी फक्त आपण चाल चालण्याचा प्र करू शकतो आणखी काहीच नाही संध्याकाळी जर आपण जर धावलो तर आपल्या आपल्याला शरीराला एकदम म्हणजे जळकी वगैरे हे ते लागू शकतात आपल्या शरीरला आपल्या आग पेटल्यासारखे वगैरे लागू शकतात आपल्या पोटात वगैरे दुखू सुद्धा शकतात आपण जस्ट जेवण केलं करतो आणि जेवण केल्यानंतर आपण जर ते वगैरे करतो तर त्या शरीराला आपल्याला संध्याकाळी धावणे खूप हानीकारक असते जर सकाळी जर धावतो मला उपाशी पोटी असतो आणि आपल्याला धावण्यासाठी आपल्याला आपण आपण एकदम सुटेबल असतो सुटेबल असल्यामुळे आपण धावू पण शकतो छान व्यवस्थित आणि एक जर आपण एक राऊंड मारू श एक किंवा असं म्हणजे आपण जर किती जर वेळ करतो मला तर जर आपलं ते आपलं अवलंबून आहे ज आपण किती वेळ धावू शकतो किती वेळ नाही धावू शकत आपण किती दूरपर्यंत धावू शकतो आपण कसं धा शकतो आपण हळू धावू शकतो की आपण जास्त धावू शकतो हे आप हे आपल्यावरच आहे म्हणून आपण म्हणजे धावण्यासाठी प्रेरणा म्हणजे कशी दिली जाते म्हणजे आप आ आपल्याला वजन कमी करायचं आहे की आपल्याला कोणत्या याच्यामध्ये लागायचं आहे पोलीस भरतीमध्ये समजा की आय पी एसच्या याच्यामध्ये कोणाच्या आपल्याला जर ट्रेनिंगसाठी वगैरे लागायचं असं धावण्यासाठी ते पण खूप छान आहे जे आपण बोलतो ना कमी होतो ते बी सुद्धा छान तर ते जर आपण किंवा आपलं एक मेक् आपण बॉडी मेंटेन सुद्धा करतो मला त्यासाठी सुद्धा ते पण खूप छान आहे धावणे आपलं तर ही धावणे म्हणूनच नाही तर आणखी खूप धावण्यामध्ये जर पुन्हा बघतो म्हटलं तर खूप काही समज आहे आपण जर उंचायमध्ये धावू शकतो मला तर आपलं चे पण धावून नाही होत खूप म्हणजे असं खालच्या धावून सुद्धा खूप जास्त धावू शकतो त्या धावण्यामध्ये बी आपण येऊन जा सरळ धावतो म्हणलं तर सरळ रोडने धावतो म्हटलं तर आपल्याला म्हणजे एकदम ते सुटेबल असते आपण चांगले धावू शकतो त्याच्यात धावता धावत असतो तर म्हणजे आपण कसं धावणे आपल्यालाही म्हणजे असं काही वाटत नाही आपल्या धावतो म्हटलं तर आपण कसं खेळता कुदता कसंही कसंही धावू शकतो आपलं धावताना असं काही वाटत नाही म्हणून धावणे हे छान आहे प्रकार आहे का वजन कमी करण्याचं किंवा आपल्याला कोणत्या जॉबवर लागण्यासाठी आपल्याला ट्रेनिंगसाठी वगैरे धावण्याचं आणि कोणाचं बघून त्या रेसमध्ये जर धावतो म्हटलं त्याच्यासाठी आधीच ट्रेनिंग वगैरे घ्या लागते आपल्याला धावण्यासाठी त्या ट्रेनिंग घेण्यासाठी बी त्यासाठी आपल्याला धावण्याची प्रॅक्टिस खूप करावी लागते आपण जर एक राऊंड मारतो म्हटलं तर एक राऊंडही नाही होतं धावण्याच्या याच्यामध्ये आपल्याला खूप म्हणजे खूप आता दीड किलोमीटर दोन किलोमीटर असं जर दा धावा तीन किलोमीटर असं जर धावतो म्हटलं तरच आपल्या आपल्या धावण्याची प्रॅक्टिस होते आपण तरच म्हणजे असं आपण जर धावण्याच्या रेसिंगमध्ये वगैरे असं जातो म्हटलं तरच आपण आलो म्हणजे त्याच्यामध्ये धावू शकतो जर आपण दुसऱ्याच्या कॉम्पिटिशनमध्ये नाही धावू शकत जर आपण जेव्हा प्रॅक्टिस वगैरे काय नाही केली त्यांचं असंच जाऊन धावतो म्हटलं तर त्याच्यात धावू नाही शकत आपण तर काही करू नाही तर धावू नाही शकू आपल्याला दमही धावतो म्हटलं तर किंवा धावायची इच्छा नाही मग पाय दुखतात आपण धावतोच नाही धावत नाही म्हटलं आणि एखादा महिन्यात जर धावतो म्हटलं आता पाय वगैरे सुद्धा दुखतात तर म्हणून आपल्याला हे आपण धावणं आवश्यक धावणं मग ते कसंही धावा मग आपण खाय खेळता उठता घरी वगैरे जे करतो म्हणजे खेळता उठता बसता म्हणजे आपलं पाय वगैरे असे चालू असलेच पाहिजे जर तसं जर नसलं तर आपल्याला बॉडीला हालचाल नसते तर आपण काही करू नाही शकत आपल्याला जसे जडपण येतं असं पायाला पायाचे दुखणे चालू असतात जर आपण नाही धावलो किंवा धावतो आहे म्हटलं तरी दोन्ही प्रकारच्या याच्यामध्ये आपले पाय दुखणे चालू असतात कारण की आपण काही करू करू नाही करूनच नाही राहत ना ते म्हणून आपल्याला पायाच्या दुखणे पायामध्ये गोळे वगैरे येतात पाय दुखता पाय मोडतात त्याच्यामुळे आपल्याला हेच अशी अशा गोष्टीची सवय आपल्याला आधीपासूनच पाहिजे आपण आधीपासून जर रस करतो म्हटला ते आपल्यासाठी आपल्याला खूपच छान आहे आपल्या शरीराला एकदम हलक्याहीपणा द्यायला जातात हलकाहीपणामुळं आपण सगळं काही करू शकतो जर आपल्या काहीच नसली आपल्याला जड पण असते आपल्या शरीराला तर आपण काहीच नाही करू शकत